नक्कीच लिहायला शिकल्याचा आयुष्य खूप फायदा झाला आहे म्हणजे अक्षरशः खूप झाला आहे अगदी स् साध्या सोप्या गोष्टींपासून ते स्वतःला व्यक्त करण्यापर्यंत लिहिणं हा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग म्हटला गेला आहे सुरवातीला फक्त शब्द जुळवणं आणि वाक्य लिहिणं शिकतो परंतु हळूहळू त्यातून खूप सारखं खूप काही शिकायला मिळतं पहिल्यांना विचार मांडायला शिकवलं म्हणजेच लिहिण्याने काय होतं एक विचारांना चांगला आकार देण्यात येतो डोक्यात खूप सारे विचार असतात पण ते कधी गोंधळात पडतात परंतु जेव्हा आपण लिहायला घेतो ना तेव्हा ते सगळं एक स्पष्ट होतं एखादा विषय समजून घेऊन तो नीट मांडायला कसा हवा ना हे फक्त लिहिण्यामुळेच कळतं तसंच कम्युनिकेशन स्किल वाढतं कम्युनिकेशन स्किल म्हणजेच लिहिण्यामुळे काय होतं की शब्दसंपदा वाढते शब्दसंपदा वाढल्यामुळे रोजच्या आयुष्यात बोलताना समोरच्याशी गप्पा मारताना किंवा एखादं प्रेझेंटेशन देताना ना ह्या कौशल्यांचा खूप उपयोग होतो किंवा मग एखादी जी गोष्ट आहे तर ती एखा समोरच्याला कशी व्यवस्थित सांगावी हे कळतं लिहिण्यामुळं काय होतं काही आठवणी जपता येतात म्हणजेच काही जे खास क्षण असतात त्या आठवणी किंवा मग आपण आपल्या नोट्समध्ये किंवा डायरीमध्ये आपण ते जतन करतो काही वर्षानी काय होतं की तेच लिहिलेले किस्से वाचताना वेगळाच आनंद होतो जणू त्या वेळेत पुन्हा गेल्यासारखं वाटतं ताणतणाव कमी झाल्यासारखं वाटतं कधी कधी मनात खूप काही चालू असतं आणि बोलून व्यक्त करायला कोणी नसतं लिहिण्यामुळे काय होतं आहे शिकायलाही मदत झालेली आहे शाळा कॉलेजमधल्या नोट्स काढणं काही पॉईंट्स लिहून ठेवणं शिकणं सोपं झालं आहे अशा वेळी लिहिणं हा एक प्रकारचा रिलीफ असतो लिहून काढलं की काय होतं मन मोकळं होतं त्यातून खूप बरं वाटतं लिहिण्यामुळे काय होतं आहे शिकायलाही मदत झालेली आहे शाळा कॉलेजमधल्या नोट्स काढणं काही पॉईंट्स लिहून ठेवणं शिकणं सोपं झालं आहे लिहून काढणं हा एक एकदम फार उपयोगी फॉर्मुला आहे परीक्षेसाठी लिहिण्यामुळे कल्पनाशक्ती वाढली कल्पनाशक्ती म्हणजे छोटछोट्या गोष्टी कहानी लेख लिहिताना विचारांची गाडी सगळीकडं फिरते कल्पनाशक्ती फुलायला खूप स्कोप मिळाला आहे थोडक्यात काय झालं आहे लिहायला शिकल्या लिहायला शिकण्याचा फायदा हा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे